मी आत्ताच आयफोन थर्टीन मिनी हा फोन बाय केला तर मला या प्रॉडक्टबद्दल पॉझिटिव्ह रिव्ह्यू द्यायचा आहे कारण मला माझा आयफोन खूपच जास्त आवडला आहे त्याचे फीचर्स तर खूप कमाल आहेतच पण माझ्यासाठी जी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती एखादा फोन खरेदी करताना तेव्हा त्याची युझेब्लिटी आणि तो माझ्या ओवरऑल डे टू डे लाईफमधे कसा करेक्ट यूज करता येतो आहे माझ्या हातात किती व्यवस्थित बसतोय ते ग्रीप किती छान आहे हा होता सो आयफोन थर्टीन मिनी हा खूप छोटा फोन असल्यामुळे तो माझ्या हातात करेक्ट फिट होतो आणि त्याच्यामुळे मला यूज करताना काही प्रॉब्लेम येत नाही मी एका हाताने पूर्ण फोन यूज करू शकतो त्याचबरोबर आयफोनचे फीचर्स खूपच कमाल आहेत त्याचा कॅमेरा खूप अप्रतिम आहे म्हणजे मला फोटोग्राफी करायला व्हिडिओग्राफी करायला पण आयफोन उपयोगी ठरतो आणि मी त्याच्यावर त्याच्या साहाय्याने काहीही व्हिडिओज काढू शकतो फोटोज काढू शकतो त्याचबरोबर साऊंड त्याचा आवाज इतका उत्तम आहे की कुठलेही मूव्हीज म्हणा गाणी म्हणा मी खूप उच्च क्वालिटीमध्ये ऐकू शकतो आणि एन्जॉय करू शकतो म्हणून मला हा आयफोन खूपच आवडला आहे त्याचबरोबर ह्याच्यावर जे आय ओ एसचे अपडेट्स येत आहेत ते सुद्धा खूप वेळेत आणि खूप लगेच अपडेट्स येत आहेत त्याच्यामुळे होतं आहे असं की माझा फोन अपडेटेड राहत आहे आणि मी तो पुढे यूज करू शकत आहे मला असं वाटतं त्याचं स्क्रीनगार्ड त्याचं कवर हे सुद्धा खूप अप्रतिम आहे आणि मी अजून पाच वर्षं तरी हा आयफोन वापरेन असं मला वाटतं